सर्दीसाठी एक उपाय कर काय करायचं ज्यावेळेला तू गाडीवर फिरतो किंवा बाहेर फिरतो त्यावेळेला काय करायचं तोंडाला शक्यतो मास्क वापर कारण काय होतं ॲलर्जीची सांगितलेले आहे तुला आणि ॲलर्जी ही धुळीपासून शक्यतो होते आणि जे सेन्सिटिव्ह आहे नाक हे सेन्सिटिव असतं किंवा संवेदनशील असतं तर तो जे तीक्ष्ण वास आहे किंवा फोडणीचा वास असेल किंवा एखाद्या उग्र फुलाचा वास असेल अशा फुलांपासून दूर राहा शक्यतो जे अत्तर बाजारात अत्तर मिळतात किंवा सेंट मिळतात परफ्यूम मिळतात ह्याचा वापर करू नको जेणेकरून तुला सर्दीचा त्रास होणार नाही किंवा जर सर्दी जास्त प्रमाणात होत असेल तर तू काय कर काही जे आपले पारंपरिक औषध आहेत तुळशीचा रस असेल किंवा पुदिण्याचा रस असेल ह्याचं सेवन सतत करत राहा आणि शक्यतो गार पाणी पिऊ नको